मी एक ॲपलची स्मार्ट वॉच मागवली आहे ती फार महाग असल्याकारणाने मी दुसरी एक बघितली आहे जी बोटची आहे ज्याच्यामध्ये माझं बजेट माझं बजेट व्यवस्थितशीर ठरतो आहे तरी ही ॲपलची स्मार्ट वॉच जी ऑर्डर केलेली आहे ती कॅन्सल करावी आणि तिचा परतावा वापस द्यावा